अशी भरपूर ॲप्स आहेत जी आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये मदत करतात सगळ्यात आधी म्हटलं तर आपण ट्रूकॉलर घेऊ शकतो तर ट्रूकॉलर याच्यासाठी महत्वाचं आहे कारण आजकाल आपल्याला भरपूर अननोन नंबरवरून फोन येतात बर काही फ्रॉड असतात तर त्यासाठी आपल्याला ट्रूकॉलर आधीच सांगतं की हा फोन कोणाचा आहे किंवा कुठून येत आहे हे आपल्याला माहीत पडतं त्यानंतर दुसरं ॲप जर आपण म्हणायला गेलो जे मी वापरतो ते आहे इ झेड काष्ट इ झेड काष्ट हा असा ॲप आहे जेणे ज्याद्वारे मी माझा मोबाईल किंवा माझा टॅबलेट प्रोजेक्टरला कनेक्ट करू शकतो आणि जे मला दाखवायचं आहे मोबाईलवरून किंवा प्र टॅबलेटवरून ते मी सहज लोकांना दाखवू शकतो त्यानंतर आपण नेहमीच उपयोगात घेतो ते ॲप आहेत ओला आणि उबेर तर हे जेव्हा कधी आपल्याला गाडी बुक करायची असते त्यावेळेस आपल्याला हे ॲप्स भरपूर गरजेचे आहेत त्यानंतरचं ॲप जर म्हटलं जो आपल्याला उपयोगीत येतो तो आहे व्हॉटसॲप कारण व्हॉटसॲपवर आपले भरपूर ग्रुप्स असतात जे म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा मेसेज करायची गरज नाही त्या ग्रुपमध्ये आपल्याला आपण एखादा मेसेज टाकला किंवा कुणी जर आपल्याला टाकला असेल तर ते सर्वजण बघतात आणि त्यानुसार आपण वागू शकतो ते प्रत्येक आजकाल प्रत्येक बिजनेसमॅन किंवा ज्याचं काही व्यवसाय आहे किंवा कोणती शाळेत शाळे शाळा जरी म्हटली तरी शाळेमध्ये पण विद्यार्थी पालकांचे ग्रुप्स असतात शिक्षकांबरोबर शिक्षकांचे वेगळे ग्रुप्स असतात अंगणवाडीवाल्यांचे पण अंगणवाडी वर्कर पण जेवढ्या काही आसपासच्या असतात त्यांचा एक ग्रुप असतो आणि स त्याची मदत सर्वांनाच होते त्यानंतर मी जो ॲप वापरतो तो आहे हेल्थ ॲप हेल्थ ॲप याच्यासाठी मला महत्वाचा वाटतो कारण थोडंसं शारीरिक फिटनेस ठेवण्यासाठी मी किती चाललो किंवा किती स्टेप्स मी आज चढलो त्याचं एक मला काउन्ट ठेवायला आणि बघायला मदत मिळते त्यानंतर फाईंड माय म्हणून एक ॲप आहे म्हणजे माझा लॅपटॉप कुठे आहे कुठे जर मी विसरलो किंवा जर तो माझ्यापासून लांब गेला तर मी त्याचं लोकेशन म बरोबर शोधू शकतो आणि बघू शकतो त्यानंतर उपयोगात येणारा ॲ ॲप म्हटलं तर मला म्हणजे करमणूक पण आपल्यासाठी जेवढं आपण काम करतो करमणुकीसाठी माझ्याकडे नेटफ्लिक्स आहे प्राइम व्हिडिओ आहे तर हे ॲप जिओ सिनेमा आहे व्हूट आहे हॉटस्टार आहे हे ॲप्स पण करमणुकीसाठी मदत करतात त्या व्यतिरिक्त पुढे पेमेंट करण्यासा करायचं असेल आपल्या खिशात पैसे नसतील किंवा पैसे असतील तरी पण आपल्याला ते सुट्ट्यांचं सुट्टे वाचवायचे असतील कारण आपण जर समजा एखाद्या ठिकाणी पाचशे ऐंशी रुपये बिल झालं सहाशे रुपये दिले तर वीस रुपये कधी कधी परत भेटत नाहीत तर अशा वेळेमध्ये गुगल पे फोन पे पेटीएम भीम ॲप हे ॲप्स आपल्या कामी येतात तर हेही भरपूर महत्वाचे ॲप आहेत असं मला वाटतं त्यानंतर उपयोगात येणारे ॲप्स म्हणजे आऊटलूक आऊटलूक आपल्या मोबाईलवर आपण मेल्स वगैरे सहज बघू शकतो त्यातून नोटिफिकेशन निघतात आऊटलूक व्यतिरिक्त मा मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्ड पॉवपॉईंट हे ॲप्स जर आपल्या मोबाईलवर असतील तर आपण म्हणजे ऑन द वे पण काम करू शकतो आणि त्यानंतर म्हटलं तर आपले बँकेचे ॲप्स आपलं जे काही ट्रँजॅक्शन होतं ते आपल्याला जर बघायचं असेल की कुणाकडून पैसे आले किंवा किती पैसे माझ्याकडे शिल्लक आहेत वगैरे तर त्यासाठीच हे ॲप्स कामी येतात तर मी एच एस बी सी आय आय एम म्हणून ॲप आहे माझ्या एच एस बी सी बँकेसाठी तर तो वापरतो त्यानंतर फोटो कोलाज सारखे वेगवेगळे ॲप असे भरपूर ॲप आहेत जे आपल्याला आपल्या दैनंदिन दिवसामध्ये आपण वापर करू शकतो